शेतामध्ये आपण जे शेत शेतामध्ये आपण जे बियाणं घेतो शेतातून जे घेतो आपण ते कृषी पर्यटनाला देतो आणि त्या मार्फत ते कंपनीला पुरवतात कंपनीमधून त्यांना ती मदत होते आणि त्या मदत त्या शेतात जे धान्य येतात त्याच्यावर ते त्यांचा व्यवसाय सुरू ठेवतात